मग काय म्हणतो काय झालं कोरोनाच्या याच्यात मग हो का हो का मला भी कोरोना झाला होता ना मी पण क्वारंटाईन होतो ना पण मस्त होतो बुवा हॉस्पिटलमध्ये सरकारनं हो का मी इकडं मस्त होतो हॉस्पिटलमध्ये सरकारनं सगळी मदत दिली होती क्वारंटाईनचा गोळ्या वगैरे जेवण गिवण वगैरे हा कोरोना काळात लय फजिती झाली ना घरात पण सरकारनं बी चांगली मदत केली

हा गर्दी गर्दी नव्हती तिकडं हो हा कोरोना वाचवलं हा कोरोना याच्यान काय म्हटलं हा लस घेतली होती ना लस घेतली तीन लस घेतल्या बुवा कोरोनाच्या तीनही तीन हं तीन लस घेतल्या ना बाबा हा को कोविशील्ड कोडो कोवॅक्सिन हा कोरोनाच्या काळात सरकारनं अन् अन्न वापरणे धान्य वापरणे लोकांच्या घरोघरी घरोघरी पाला नेऊन देणे चांगलं केलं कोरोना काळात सरकारनं हं हा हां हां